तीनच मिंटं तीन मिंटाच्या वर नाही

हां बोला हां बोला हो हो हां हो का चालेल तर सांगते मी तुम्हाला को कोरोनाची लागण लागण्याची लक्षणं कोणकोणते आहेत तर खोकला येणे ताप येणे सर्दी होणे अशी त्याची वेगवेगळी लक्षण आहे हळूहळू खोकला येतो आपल्याला ताप येतो सर्दी येतो त्यानंतर कोरोनाची लागण होते त्यासाठी गरम पाणी वगैरे प्यायचं स्वतःचे पर्सनल हायजीन मेंटेन ठेवायचे आणि आपल्याला खोकला वगैरे येत असेल तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा हां हां हां हां त्यांना आधी डॉक्टरकडे दाखवा तुम्ही त्यांचे जर का रिपोर्ट पॉझिटिव्ह आले त्यांचा सगळा टेस्ट करा कोविडचा जर त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असतील तर त्यांना कोरोंटाईन ठेवायला पाहिजे आणि त्यांना कोरनटाईम ठेवल्यावर तुम्ही त्यांच्यासोबत जाऊ नका त्यांना एक वेगळीच खोली द्या तिथे त्यांना वेगळं राहू द्या त्यांना तिथे त्यांचं सगळं जेवण वगैरे करू द्या न अजून काय प्रॉब्लेम होता का अजून काय प्रॉब्लेम होता काय काय म्हटलं त्यांना तुम्ही सांगा की को कोविड सुरू आहे त्यामुळे जास्त कोणाच्या संपर्कात जाऊ नका म्हणून इथले बाहेर कुठे फिरू नका म्हणून घरातच राहाल तेवढे सेफ राहाल आणि जास्तीत जास्त जर का अशी लक्षणे तुम्हाला दिसत असतील तर तुम्ही लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा आणि स्वतःची काळजी घ्यायला सांगा त्यांना तुमच्याकडे पेशंट असतील तर तुम्ही जास्त बाहेर वगैरे कुठे फिरू नका काळजी घ्या चालेल मग हां काही तुम्हाला अजून माहिती ह पाहिजे असेल तर तुम्ही मला विचारू शकता हां हां हां चालेल हां